प्रदेशीय प्रदेशातील इतर भाषांचा मराठीतला भाषाचा काय संबंध आहे याबदल मी बोलू इच्छित आहे जर बघायला गेलं तर आपल्या आपल्या देशात मराठी भाषेचा खूप प्रभाव आहे सगळीकडं मराठीच चालते आपल्या इथं पण इतर भाषेशी इतर भाषाही आपल्या इतर भाषाही आपल्या इथं संबंध आहे जसं की इंग्लिश पण आपल्या इथे बोलली जाते हिंदी पण बोलली जाते हिंदी पण बोलली जाते इंग्लिश पण बोलली जाते पण मराठी भाषेचा आपल्या इथं खूप प्रभाव आहे कारण की आपल्या महाराष्ट्रात सगले मराठी लोकच राहतात म्ह्णून मराठी भाषेचा खूप सारा प्रभाव आहे एवढंच मी बोलू इच्छित आहे धन्यवाद